पिकांची उत्पादकता आणि गुणवत्ता सुधारण्यासाठी सर्वप्रथम पेरणी करण्याआधी आपल्याला शेताची मशागत करणे गरजेचे असते मशागत जर ही चांगल्या पद्धतीला झाली तसेच खत शेणखत पण आपण पुरेशे प्रमाणात जर शेतीमध्ये दिले तर येणारे पीक हे खूप चांगले असते तसेच पेरणी करतेवेळी जेव्हा आपण जे बियाणे वापरतो त्या बियाणाची पण गुणवत्ता तपासणं गरजेचे आहे पीक उभे झाल्यानंतर त्याचे संगोपन कसे करावे त्याला कुठल्या खताचा वापर करावा खत किती प्रमाणात द्यावं तसेच रोगप्रतिकारकशक्ती पिकांची कशी वाढवावी किडीपासून पिकांचे संरक्षण कसे करावे ह्या सगळ्या गोष्टींचा वापर चांगल्या पद्धतीने केल्यास तुमच्या पिकांची गुणवत्ता सुधारते तसेच तुम्हाला तुमच्या उत्पन्नामध्ये पण वाढ मिळते